आम्ही ज्या भागात राहतो तिथे खरंतर पटकन कुणीतरी खेळाचं प्रशिक्षण घ्यायला तयार होत नाही पहिली गोष्ट इथे विकसित भाग असल्यामुळे एकच महाविद्यालय आहे त्यामुळे इथली मुलं इथे बारावीपर्यंत शिकतात किंवा फार फार पंधरावीपर्यंत शिकतात आणि मग नोकरीसाठी मुंबई किंवा पुण्यात जातात किंवा इतर शहरात जातात या मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त आपण दुसऱ्या गोष्टीतही करियर करू शकतो किंवा नोकरीच्या संधी दुसऱ्या क्षेत्रात सुद्धा आहेत किंवा आपल्या आवडीच्या क्षेत्रात जो आपला छंद आहे तो आपण नीट जोपासला तर त्याचं आपण व्यवसायात रूपांतर करू शकतो असं मार्गदर्शन शक्यतो इथल्या महाविद्यालयांमध्ये दिलं जात नाही तरीसुद्धा काही मुलं ज्यांना माहिती आहे की आपण या खेळात चांगले आहोत त्यांना जर कुठलं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर या तालुक्यापासून दुसऱ्या तालुक्यापर्यंत एखादी अकॅडमी असते किंवा कुठलंतरी छोटंसं प्रशिक्षण केंद्र असतं मग तिथे जाऊन ती मुलं त्या खेळाचं प्रशिक्षण घेतात बरं आमच्या भागात ठराविकच खेळांचं प्रशिक्षण तुम्ही घेऊ शकता उदाहरणार्थ क्रिकेट बॅडमिंटन बुद्धिबळ यापलीकडे जर तुम्हाला कुठला खेळ आवडत असेल मुळात इथे तो खेळ पोहचतच नाही मुलं धाडस करत नाही नवीन खेळ खेळायला जे ते आजूबाजूला बघतात जे त्यांना खेळायला सोपे आहे मुळात त्यांना ते खेळायला येत आहे असेच खेळ ते खेळतात नवीन काही ट्राय करायला ते बघत नाहीत त्यामुळे त्यांना जर प्रशिक्षण हवं असेल किंवा एखादा खेळाबाबत सल्ला हवा असेल तर त्या शाळेचे जे खेळाचे शिक्षक असतील किंवा त्या महाविद्यालयाचे जे खेळाचे शिक्षक नेमून दिलेले असतील त्या शिक्षकांकडून ते सल्ला घेतात आणि पुढे काय करायचं ते ठरवतात किंवा इथली जी छोटी छोटी प्रशिक्षण केंद्र आहेत तिथे जाऊन ते त्या खेळाचं प्रशिक्षण घेतात अगदीच एखाद्याला वाटलं की मी अमुक खेळात खूपच चांगला आहे किंवा मला या खेळाबद्दल माहिती हवी आहे मला या खेळाबद्दलची रुची आहे तर मग त्याच्या पालकांची त्याला साथ असेल तर मग शहराच्या ठिकाणी जाऊन ते त्याचं प्रशिक्षण घेतात किंवा त्याबद्दल माहिती घेतात